मराठी भाषेतल्या अनेक म्हणी या आपल्या रोजच्या जीवनात आपण वापरतो साध्या साध्या गोष्टींवर बोलताना सुद्धा आपण अनेक प्रकारच्या म्हणींचा वापर करतो मराठी भाषेतील काही सामान्य म्हणी आणि वाक्यप्रचार आहेत जे आपण रोजच्या संभाषणात म्हणजे बोलण्याद्वारे वापरत असतो म्हणजे घरी बोलत असू कोणासोबतही फोनवर बोलताना आपण एखाद्या छोट्याशा म्हणीचा प्रयोग करत असतो किंवा आपल्या लेखनातून समजा जर आपल्याला निबंधलेखन करायचं असेल कोणत्याही प्रकारचं लेखन करायचं असेल एखाद्याला पत्र पाठवायचं असेल तर त्यात पत्र छोट्या प्रमाणात व्हावं म्हणून तेथे काही म्हणींचा वापर आपण करतो त्यातील ज्या मला माहिती असलेल्या म्हणी कान ठोकून ऐका याचा अर्थ आहे एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष भेदण्यासाठी वापरले जाते दुसरं हातात नांगर पाय उभे याचा अर्थ आहे एखादे काम कष्टाने करणाऱ्या व्यक्तीसाठी वापरले जाते तिसरं आहे जिभेवर गोड मनात खोड याचा अर्थ आहे एखादी व्यक्ती बाहेरून जशी गोड असते तशीच ती मनातून मनात दुसरंच काहीतरी असतं त्या व्यक्तीच्या अशी अशा वेळी हे ही वापरली जाते चौथे आहे घराची भांडी फोडणे याचा अर्थ आहे घरात वाद होणे किंवा कलह होणे नाक चढवणे अहंकार हा होणे याचा अर्थ आहे आणि सोप्या भाषेतला अर्थ आहे म्हणजे स्वतःला खूप महत्त्व देणे हात धुवून पळून जाणे याचा अर्थ आहे कोणतेही जबाबदारीतून सुटका करून घेणे दोन तिनांची गोष्ट याचा अर्थ आहे फारच लहानशी गोष्ट आणि शेवटची मला माहीत असलेलं आकाश पाताळ एक करणे म्हणजे खूप मोठे प्रयत्न करणे जर आपल्याला एखादी गोष्ट अचीव्ह करायची असेल किंवा आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर आपल्याला दिवसरात्र कष्ट करावे लागतात मला अशा अनेक प्रकारच्या म्हणी आपण आपल्या रोजच्या जीवनात वापरत असतो समजा जर एखाद्याला काही एक काही व्यक्ती असतात आपल्या जीवनाच्या आपल्याला टोचून बोलण्यासाठी अशा अनेक म्हणींचा वापर करतात म्हणींचा वापर करतात किंवा जर आपल्याला एखाद्याला काही सुचवायचं असेल एखाद्या गोष्टीसाठी तर तिथे सुद्धा आपण म्हणींचा वापर करतो आपल्या जीवनात रोजच्या जीवनामध्ये म्हणजे घरगुती आयुष्यातही ज्या अनेक स्त्रिया आहेत त्या कामाच्या वेळेत सुद्धा अशा प्रकारच्या म्हणी वापरत असतात अशा अनेक प्रकारच्या म्हणी आहेत जेवढ्या मला माहिती होत्या आणि आपण शोधू शकतो थँक्यू